तुमच्या दुकानातून ऑनलाईन गेम चांगल्यापैकी येतात यावरून मी तुमचं ऑनलाईन गेम मी माझ्या नातवंडासाठी मागवले होते त्या गेमचा मला असा अनुभव आला की लहान मुलांसाठी ते गेम खूप निरीक्षण शक्ती शक्ती आणि एकात्मता वाढ होणारे अशे ते गेम होते आणि गेम खेळल्याने नुकसान होतं म्हणण्या्पेक्षा त्याच्याने बऱ्याचशा गोष्टीचा लहान मुलांना फायदा पण होतो त्या दृष्टीने तुमच्याकडचे जे गेम आले ते टी व्ही ला कनेक्ट केल्यानंतर मुलांना एकाग्रता मुलांची वाढली आणि त्यावरून गेम चक्राकारामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या की त्यावरून आपला लहान मुलांचा अभ्यासही होऊ शकतो आणि त्या अभ्यासनुसार त्यांची एकात्मता वाढू शकते निरीक्षणशक्ती वाढू शकते आणि ते स्थिर राहतात मुलांचा स्वभाव चंचल असतो असा स्वभाव चंचल दूर करण्यासाठी ह्या गेमचा मला बऱ्यापैकी उपयोग झाला आणि मुलांना पुढे नेणारे असे गेम जर असतील तर त्यानुसार आपण मागवायला काही हरकत नाही ह्या वैशिष्ट्याचा विचार करता खरोखरच हे गेम लहान मुलांसाठी चांगले वाटले